आजची रात्र आजच्या रात्रीमध्ये मला काहीतरी वेगळीच जादू वाटत आहे जादू म्हणजे असं निवांतपणा शांत वातावरण खुलं असं आकाश बालपणानंतर हा हे रात्र मला खूप दिवसानंतर किंवा खूप काळानंतर मिळाली आहे जर बालपणीच्या आठवणी यामध्ये परत आठवून राह्यल्या जसं की लहानपणी अंगणामध्ये खाट टाकली की आजी आपाजी मी मम्मी पप्पा रात्री जेवण करायचो आणि जेवण झाल्यानंतर खाटीवर लेटलं की आकाशामध्ये बसत राहायचं भलेही ताऱ्यांबद्दल तितकं नॉलेज नव्हतं किंवा माहिती नव्हती पण आजी किंवा अप्पाजी मग सांगायचे की ते तिथे सात तारे आहे न ते बुढ्डीचा खटला आहे ते चार तारे त्याचे खाट आणि तीन चोरं तिथून जे तीन तारे आहेत हे त्यांचे चोरी येते अशे सांगायची आणि रात्री आणि मग रात्रभर आम्ही तसंच ताऱ्यांकडे बघायचं कधी तुटता तारा पडते का किंवा दिसते का हे बघायचं आणि असे मान्य होतं की आपल्याला जर तुटता तारा दिसला तर आपल्या जे काही मनातले आट विश आहे ते पूर्ण होते आणि त्यामुळे आम्ही असं रात्रभर तारेच बघत राहायचं पण हल्ली जसं जसं आम्ही मोठं होत गेलो ते बघायला किंवा त्यां त्याबद्दल विचार करायला वेळही नाही भेटत आणि तसे रात्रही नाही मिळत त्यामुळे आजची जी रात्र आहे ती मला माझ्या बालपणीतल्या आठवणी परत आठवून देऊन राह्यल्या आहे